बोला मॅडम काय पाहिजे होतं आपल्याला एक महिन्याचा तर हो का पाच किलो डाळ कोणती तुरीची चावल कोणता बासमती पाहिजे या सालाव देऊ हां म्हणजे पाच पाच किलो ते पण भाव म्हटलं म्हणजे तुम्ही जर साखर घेऊन राहिले दहा किलो घेऊन राहिले ना तुम्ही तर तुम्हाला जर दहा किलो साखर घेत असन तर मार्केट रेटमध्ये जर म्हटलं म्हणजे आता सध्या चाळीस रुपये किलो आहे आणि आम्ही तुम्हाला छत्तीस रुपये लावून देऊ दहा किलो जर घेत असाल तर आणि तुम्ही पंधरा किलो जर घेत असाल तर तुम्हाला एक किलो फ्री भेटून जाईल आमच्या इकडून तर ते डी मार्टमध्ये म्हटलं म्हणजे ते कसं ते पॅकिंग केलेलं अन् ते डी मार्टमध्ये तेवढंच राहते ते आता आपण ते पॅकेट जे ठेवलेले राहते त्याची काही गॅरेंटी राहात नाही अन् ते वजन बघा आम्ही वजन मोजून देतो तुम्हाला चेहऱ्यासमगं अन् ते कॉलिटी राहते त्याची गॅरेंटी थोडी आहे की तुम्हाला तरी कित् नाही नाही बरोबर आहे तुमचंवालं पण ते आता समजून जा मला पण परवडलं पाहिजे ना आता तर काहीच नाही याच्यानंतर ते खूप महाग होणार आहे साखर अन् तरी तुम्ही त्या दुकानातून नेली कधी होती साखर तरी तुम्ही एक महिन्या मग आता तरी पण दहा पंधरा दिवसा अगोदर ते भाव तो कमी जास्त होणार आहे जास्त झालेले आहे ना बरं लिस्ट लिस सांगून द्या ना मग तुम्ही मी तसं करून घेतो कधी येऊ तुम्ही उद्या येऊन जा तुम्हाला जे रेट आहे ते बरोबर लावून देऊ आम्ही

हां बरोबर लावतो तुमच्यासारखे हमे हमेशाचे गिऱ्हाईक असल्यावर लावून देणार ना